माझे धैर्य हे आहे की मला माझे स्वतःचे ब्युटी पार्लर टाकायचे आहे आणि ब्युटी पार्लर हा कोर्स मी लग्नाआधी पूर्ण केला होता आणि त्यानंतर माझ्या लग्नानंतर खूप गॅप झाला त्यामुडे मी ब्युटी पार्लरचा ॲडवान्स कोर्स शिकले म्हणजे जे मला आधी येत नव्हतं जसं की आता नवीननवीन निघालेला आहे की एच डी मेकअप वगैरे त्यामध्ये खूप इन्कम आहे आजकाल कोणत्याही लग्नात तुम्ही गेले की नवरींना हा मेकअप लागतोस आणि तोपण एच डी मेकअपच लागतो त्यामुळे ती एच डी मेकअप करन्यासाठी कितीपण पैसे पे करता आणि त्यामध्ये पेमेंटपण खूप होते कारण तो एच डी मेकअप आहे आणि एच डी मेकअप जेव्हा मी बाहेर प्रायव्हेटमध्ये केला तेव्हा मला ते करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला होता तोपण मी कसा तरी इकडून तिकडून पैसे जमवून तो कोर्स पूर्ण केला माझी परिस्थिती हलाखीची आहे पण मी आता सध्या माझं पार्लर टाकण्यासाठी पैसे जमवत आहे आणि माझं पार्लर मी थोड्याच पैशात तयार करणार आहे थोडं सामान सेकंडहॅन्ड वगैरे आणून मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत आहे सुरवातीला मला तरी असं वाटते की सुरवातीला आपण कोणतंही आपलं काम किंवा कोणतीही आपली गोष्ट आपण कमी याच्यात स्टार्ट करत असतो कारण म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाही आहे ते तरी आणि जेव्हा एक एकवेळा ते जर काम सुरू झालं तर मग त्याच्यानंतर जसंजसं आपलं इन्कम चालू होतो तसंतसं आपण त्या गोष्टी वाढवू शकतो पैसे आल्यावर त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा कमी आहे ते कमी पैशातसुद्धा या गोष्टी पूर्ण करू शकतात त्यामुळे मीपण तोच फॉर्मुला यूज केलेला आहे कमी पैशात मी माझा ब्युटी पार्लर हे स्टार्ट केलेला आहे आणि बऱ्याचशा लेडीज आता माझ्या पार्लरमध्ये येत आहे आयब्रो वगैरे करणं केस वगैरे सेटिंग वगैरे करणं फेशियल वगैरे करणं सुरवातीला मी प्राइज थोडीशी कमीच ठेवलेली आहे आणि जसेजसे माझे कस्टमर वाढतील तसेतसे मी त्याची प्राइज जी नॉर्मल ब्युटी पार्लरमध्ये असते इतर ठिकाणी तशी मी ती वाढवणार आहे सुरवातीला मी प्रत्येक गोष्टीचे भाव हे कमीच ठेवणार आहे आणि मला माहीत आहे की मी जे करते त्याचे क्वालिटी वगैरे सर्व चांगले येतं मला माझ्या कामाचापण मोबदला मिळणार असं मला स्वतःवर विश्वास आहे असं मला वाटते